हॅलो हां हो हो कशासाठी हां मग तुम्हाला कितीची अपॉईमेंट हवी आहे हो भेटेल ना पण नंबर तुम्हाला वाट बघावी लागेल साधारण बारा एक वाजतील हो हो भेटेल हो हो असणार तुम्ही ओल्ड पेशंट आहेत की न्यू पेशंट आहात

न्यू पेशंट आत म्हणजे तुम्ही ह्या कधी इथे आल्या नव्हतात हां अच्छा ठीक आहे हो तुम्हाला इथलं नाव कोणी सांगितलं म्हणजे इथे सोनोग्राफी केली जाते म्हणून तुम्हाला इथे असं सजेस्ट कोणी केलं की इथे सोनोग्राफी चांगली होते म्हणून ठीक आहे मग तुम्हाला पो पोटात दुखत आहे की कुठे दुखत आहे तुम्हाला सोनोग्राफी कशासाठी करायची आहे तुम्हाला सोनोग्राफी कशासाठी करायची आहे ओ हां मग तुम्ही पोटात म्हणजे दुखत आहे कुठे दुखत आहे तुम्हाला कुठे दुखत आहे तुम्हाला हां अच्छा ठीक आहे हां बोला बोला तुम्ही अगोदर कुठे गेलेलात का दुसऱ्या डॉक्टरजवळ अच्छा मग त्यांच्याजवळ सोनोग्राफी करायसाठी काही नव्हतं का हां हां ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही आता कधी येणार उद्या येत आहे हां बरं म्हणजे तुम तुम्हाला कधीपासून दुखत आहे हां पण तुम्ही घरी वगैरे असं उपाय केला नाही तुम्ही हां मग तुमचे पिरेड्स कधी आलेली बरं बरं ठीक आहे मग तुम्ही आता तुमचं नाव सांगा आम्हाला

अच्छा ठीक आहे तुमचं वय सांगा आम्हाला हां तुम्ही राहता कुठे कोल्हापूरला ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही नाव द्या मग आम्ही तुम्हाला घेतो हां